हा सर बोला नमस्कार सर नमस्कार अच्छा

हो सर ऐतिहासिक वारसाच लाभलेला आहे आम आमच्या गावाला म्हणजे आपल्याला कधी अ धर्माची आवड असेल तर आमच्या गावामध्ये पुराने म्हणजे का पुरातत्त्व भागामध्ये उत्खननाच्या सापलेले बारखांबे मंदिर आहे त्याच्यानंतर योगेश्वरी मंदिर आहे जे की खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर हत्तीखाना एक आहे हत्तीखाना आणि योगेश्वरी मंदिर यांचं एक इतिहास आहे जो मी खूप जुना आहे ते आपण नंतर बोलू

हा हा हा अच्छा आता जोगाई मंदिरचा इतिहास आहे सर जोगाई मंदिरची जी देवी आहे या देवी कुमारीका आहेत तर याचं मुळगाव हे पाटस म्हणजे रायगड क रायगड साईटचं आहे तिकडले तर त्या लग्नासाठी इकडले आपले पवळेवोजनाची जे महादेव आहेत त्यांच्यासोबत त्यांचा विवाह होणार होता आणि विवाहाच्या अगोदरचे एक म्हणजे ब्राह्मणाने सांगितलं होतं की तुम्ही तुमचा विवाह होण्याच्या अगोदर म्हणजे कोंबडा आरवण्याच्या आगोदर तुमचा विवाह झाला पाहिजे त्यावेळेसच तुमचा विवाह यशस्वी होऊ शकतो मग याच्यामध्ये काय झालं की सर्व यांच लग्नाची तयारी वगैरे झाली सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे मंडप वगैरे सगळा झाला पण लग्नाच्या जसं त्यानी सांगितलं होतं की कोंबडा आरवण्याच्या आगोदर तुम्ही विवाह संपन्न झाला पाहिजे मग आता जे ब ब्राह्मण होते तर त्यांना यांचा विवाह होऊ द्यायचा नव्हता तर याची पूर्वकल्पना हे महादेवांना होती तिकडे त्यांना होती पण देवीला त्याची काही कल्पना टिपुस नव्हती त्यांना पुसटशीपण कल्पना आली नाही मग याच्यामध्ये हे ब्राह्मणांनी काय केलं की कोंबडा सकाळी आरवण्याच्या अगोदरच म्हणजे आता नॉर्मली कोंबडा की आरवतो सकाळी तर सर्वजण ते त्या विचरानेच थांबले की कोंबडा सकाळी आरवल्यानंतर आपण लग्नाला पू लऊ द्या सुरू करू पण काही ब ब्राह्मणांनी त्यांचा विवाह होऊ द्यायचा नव्हता त्यासाठी कोंबड्याला पकडून त्याला त्याच्या टायमिंगच्या अगोदर त्याला आरवलं मग त्या त्या कोंबडा आरवल्यानंतर जे लग्नासाठी मंडप वगैरे टाकला होता किंवा त्या हे गोष्टी हे केलं होतं त्या पूर्ण दगडामध्ये रूपांतरीत झाल्या आणि जे तुम्हाला मगाशी म्हटलं बारखांबून आपलं हत्तीखाना तर तेच ते त्यांच्या लग्नाचा तो मंडप असा होता मग ही घटना घडल्यानंतर महादेवांनी त्या हत्तीखान्यामधूनच एक भुयारी मार्गाने परळीला ते पलायन करून तिकडे गेले आणि देवी जी आहे आणखी ही कुमारी आहे ती अवस्थेमध्ये इथे आपल्या इथे त्यांचं मंदिर आहे स

हो सर हो पावणारी आहेत आता कुमारीका असल्यामुळे त्यांचं जे आपण त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो किंवा त्यांच्या पुढे जे काय आपण नवस बोलतो तर तो शंभर टक्के पूर्ण होतोच असं पावू पावू शकतो तो पावतो आपल्या याच्यामदे ते खूप अनुभव आले आहे इथले लोकांना त्याच्याबद्दल बघा ना आता एखाद्या देवीचं नाव जर का आपल्या शहराला ठेवत म्हणजे ते काही साधीसुधी हे नसणारे आणि दुसरं म्हणजे वारसा आंबाजोबाळला एक लोककल्याणाचा एक लोकांच्या याचा एक वारसा लाभलेला आहे म्हणजे की एक समाज कार्यकर्ते या ठिकाणी खूप घडून गेले जेणेकरून की आंबाजोगाई शिटीमध्ये जातीवादावर कधीच भांडणं होत नाहीत हे एक आपल्या आंबेजोगाईची मला खासियत सांगावी वाटते सर सर्वात महत्त्वाचे जे आमच्या संपर्कात होते आमचे आदर्श होते ते बाबूजी होते श्री द्वा द्वारकादास रुइया सर त्यांनी जे एक समाजकार्याचा प्रयत्न केला एकाल्या भागामध्ये तर त्यांनी त्यांचे डॉक्टरकी सोडून लोहियाताई प बाबूजी यांनी तिथल्या भागामध्ये काम केलं जे की खूप गरजेच होतं त्या वळेस पण त्यांनी काम करत असताना सुरुवातीला संस्थेच्या स्वरूपात काम केलं त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण जसं एक कार्यकर्ता म्हणून काम करतो तसं मला अनेक कार्यकर्ते बनवायचे आहेत त्यासाठी त्यांनी समाजकार्य महाविद्यालयाची स्थापनासुद्धा या ठिकाणी केली त्यामुळं दरवर्षी चाळीस कार्यकर्त्यांची एक टीम बाहेर पडते समाजामध्ये आणि त्यांच्या ज्ञानाचा जो उपयोग करून समाजाला कसं त्याचा वापर करता येईल यासाठी तो प्रयत्न करत असत असं

अच्छा ओके सर नक्की भेट द्या आपण नक्की भेट द्या काही जरी असेल तर कळवा हो सर थँक्यू